वीज ही आमच्याकडे बऱ्याच तासांसाठी असते पण ते ऋतू ऋतुंप्रमाणे असते म्हणजे उन्हाळ्यात आमच्याकडे नसते जेव्हाही उन्हाळ्यात नेमकी जास्त वीज चालली जाते कारण की जेव्हा उन्हाळ्यात गरज असते तेव्हा नेहमी चालली जाते आणि पावसाळ्यात जेव्हा पाऊस खूप जास्त येतं तेव्हा जसं हिवाळ्यात काही गरज नसते पण ते हिवाळ्यात राहतेच वीज आमच्याकडे तरी बारा बारा तासांसाठी असते त्यामुळे कधीकधी वीजचे बिल न भरल्यामुळे महावितरणने जी वीज खंडित केली की अर्ज करून तात्पुरती वीज खंडित करण्यासाठी अर्ज केला होता हे प्रश्न कळले नाही

हां त्यानंतर कधी पाऊस वगैरे पडला तर लाईट जात नाही म्हणजे इतकी ती घालवली जाते लाईट जात नाही ती घालवली जाते पाऊस पडल्यानंतर अथवा सुरू व्हायच्या आधी सुरू झाल्यावर लाईट घालवली जाते हा सुरक्षेचा भाग आहे म्हणूनच ते आपल्यासाठी घाल घालवतात लाईट वीज भर पावसात वीज वितरण कंपनींच्या अधिकाऱ्यांना लाईट तारा दुरुस्त करणे हे तितकेसे सोप्पे आणि योग्य नाही ही प्रक्रिया रात्री पार पाडणे तर फारच धोक्याचे आहे त्यामुळे पुढे होणार व्याप टाळायसाठी लाईट घालवली जाते मोठं पाऊस सुरू झालं तर थांबेपर्यंत लाईट पुरवठा बंदच राहील असा एक अलिखित नियम अथवा कायदा झालाच पाहिजे त्यानंतर कारण घरातील वीज व लाईट का घालवतात कारण तुमच्या आमच्यासारखे लोक विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती ही साधी सोपी गोष्ट समजू शकत नाही म्हणून घरातली वीज घालवली जाते म्हणून घरातील वीज घालवली जाते पाऊस वारा आल्यावर तारा तुटून ज जनावरे किंवा माणसांना करंट बसू नये म्हणूनच लाईट बंद केली जाते

आपण वीज पडू नये यासाठी देखील खूप काळजी घेतली पाहिजे जसं की पावसामध्ये म्हणजे आणि आपण जर का कमी जास् जास्तीत जास्त वापर नाही केला पाहिजे आपल्याला लागेल तेव्हाच आपण वीज वापरली पाहिजे